डान्सच्या बद्दल सकारात्मक प्रणव प परिणाम म्हणजे डान्समध्ये बॉडी चांगली राहते डिप्रेशनमध्ये आपण जात नाही आणि आपण डान्स चांगलं करतो आपल्याला लोक बघ बघतात आणि लोक आपल्याला ओळखतात आपल्या नाव घेतात आपल्याला आपल्यास सोबत चांगलं वागतात डान्सर आहे म्हणून बोलतात तर आपल्याला खूप फार चांगलं वाटतात त्याच्यानंतर आपल्या आपले आपली इमेज चांगली बनून राहते आपल्याला खूप सारे चांगले रिस्पॉन्स भेटते त्यामध्ये आपल्याला खूप फार चांगलं वाटतात